हां महावीर स्टोर्स हां मला किराणा मालाची हे द्यायची आहे ऑर्डर द्यायची आहे

हां

हो मला हो का मला तेल साबण नंतर सा साखर असे सगळं किराणाच म्हणजे पूर्ण हवा आहे मला तांदूळ डाळ गहू बरं बरं हां हां

हां हां हां बरं चालेल हां नंबर बरं बरं बरं हां हां बरं आणि सॅनेटरी आयटम्स पण आहे का तुमच्याकडे हां हां हां हां हां बरं हां

हां हां हां हां मग ते सगळेच मला ऑर्डर द्यायची आहे तर मी म्हणजे ऑनलाईन देते किंवा मी येऊन जाईल तुमच्या दुकानामध्ये हो हो हो हां हां

हां नाही मग मी तशी एकदा दुकानाला भेट देऊन मगच बाकीचं तुम्हाला सांगेल किंवा ऑर्डर देईल हां हां हो हां हां हां नाही आणि काही विशिष्ट ब्रँडचे पण लागतात ना मग ते पण आपल्याला बघावं लागतं की काय कसं आहे हां बरं हां बरं बरं हो का काय भाव आहे त्याचा काय बरं ठीक आहे ठीक आहे हो हो का अरे हां हो आता सध्या त्याचं खूप हे चाललं आहे ना की गिर गाईचं तूप वापरा हे करा त्याचे फायदे पण खूप आहेत हां हां हां हां बरं बरं हां म्हणजे सगळेच ब्रँड आहेत बुवा तुमच्याकडे हां हां नाही मी म्हणजे एकदा कधीतरी आली होती पण तुमचं नाव ऐकलं आहे तुमच्या स्टोर्सचं त्यामुळे हां मग जे आहे बुवा माझी तिथून हे करायची इच्छा तर मग मी म्हटलं एकदा भेट देऊ किंवा बोलून घेऊ नंबर मला मिळाला त्यामुळे मी आता तुम्हाला फोन केला मी प्रत्यक्षात पण येऊन जाईल तुमच्या दुकानात बघेल आणि मग म्हणजे मग हां हां हां हां हां बरं बरं बरं बरं हो चांगले हां हां हां हां हां काय झालं आहे आता ऑनलाईन सगळं खरेदीचं हे झालं आहे ना त्यामुळे सगळे लोक म्हणजे ऑनलाईनच्या याच्या हे जातात पण कसं आहे मला पहिल्यापासून पर्सनली जाऊनच घ्यायला आवडतं त्यामुळे मी जास्त प्रेफर हां तेच करते की जाऊन घेणं हां त्याशिवाय ते हां होतं हां त्यामुळे मग हां बरं बरं बरं होम डिलिवरीची सोय आहे म्हणजे तुमच्याकडे हां चालेल चालेल चालेल बरं बरं बरं हां हां हां हां हां हां हो बरं आणि डिस्काउंट काही असतात का तुमचे हां हां बरं बरं हां ओ हां हां बरं ठीक आहे ठीक आहे मी आता तुमच्या याला मग स्टोर्समध्ये येते आणि हे करते बघते सगळं आणि मग हां ओके हां ओके चालेल ओके